मी टपारे ह्या कंपनीचा स्क्रू ड्राइवर घेतला होता त्याला आता एक वर्ष झालेलं आहे तरी तो अजून चांगल्या स्थितीत आहे अजून त्याला गंज चढलेला नाही तरी तुम्ही सुद्धा ह्या कंपनीचा स्क्रू ड्राइवर घ्या